आपल्या महाराष्ट्रात मराठा राज्याच्या आर्थिक वाढीत काही क्षेत्र महत्त्वाची भूमी आहेत सगळ्यात सांगायचं म्हणजे महाराष्ट्रात कापसाचं क्षेत्र खूप मोठं आहे आणि कापसाच्या क्षेत्रात हे त्याच्यामुळेच आपला वस्त्र उद्योग खूप मोठ्या प्रमाणात हे खूप म्हणजे चांगला वस्त्र उद्योग हे महाराष्ट्रात आहेत जसं कापड गिरण्या वगैरे पर प्र खूप होत्या आता सुतगिरण्या निरनाऱ्या सहकारी याच्यात तर्फे सुतगिरण्या चालवल्या जातात त्याच्यामुळे रोजगार निर्मिती होते आणि शेतकऱ्याच्या कापसाला भाव पण मिळतो त्यानंतर ऑटोमबाईल क्षेत्र ते पुणे औरंगाबाद नाशिक या मोठ्यामोठ्या भागात ते ऑटो क्षेत्र आहे म आणि त्याच्यामुळे ट्रॅक्टरचे पार्ट्स तयार होतात गाड्या तयार होतात त्याच्यामुळे युवा रोजगारा युवकांना रोजगार प्राप्त होतो तसेच माहिती तंत्रज्ञानमुळं मुंबई पुण्यात इतकं म्हणजे जोरात फोफावलं आहे की विदर्भातले बहुतेक मुलं आय टी क्षेत्रात ते काम करतात प्रत्येक घरचा नाही म्हटलं तरी बहुतेक घरचे मुलं पुण्यामुंबईत आहे आणि आई वजलांना आर्थिक सहाय्य पण करत आहे तसेच साखर उद्योग हे एक मोठं क्षेत्र आहे ऊसाची शेती असल्यामुळे आपल्याकडे साखर कारखाने आहे सहकारी तत्त्वावर चालणारे चांगले चांगले साखर कारखाने आहे तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि फार्मशी उद्योग पण आहे निरनिराळे औषधाच्या कंपण्या आहेत त्याच्यामुळे पण एक रोजगार निर्मिती होते आणि आर्थिक प्रगतीला महाराष्ट्राच्या हातभार लागतो